हो आमच्या इथे आता महत्वाची सुधारणा झालेल्या आहेत महत्वाच्या सुधारणा म्हणजे आता हल्ली हल्ली आमच्या इथे जो पूर्वीचा मुंबई गोवा रस्ता होता हायवे होता राजमार्ग होता तो आता बदलून आता चारपदरी मग मा राजमार्ग निर्माण झालेला आहे त्यामुळे आता गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी आता सोपं झालेलं आहे आणि चारपदरी झाल्यामुळे वाताची वाहनाची कोंडी होत नाही आहे वाहन चालवणं सोपं झालेलं आहे किंवा सुरक्षित झालेलं आहे आणि फार पूर्वीच्या तुलनेने आता जास्त वेगाने आपण इच्छितस्थळी जाऊ शकतो त्यामुळे त्यानंतर दळणवळणाच्या सोयी वाढलेल्या आहेत त्यामुळे आसपास उद्योगधंद्याच्या दृष्टीने आता कच्चा माल येणं कच्चा माल पक्का माल नेणं हे फो ह्या चार प चारपदरी महा मा ह्याच्यामुळे सोयी झाले आहेत आणि आता हळूहळू ह्या मग चारपदरी महामार्गामुळे आमच्या इथे उधारणा सु सुद्धा प औद्योगिक सुधारणा होतील औद्योगिक विकास होत जाईल त्याचबरोबर आमच्या इथे तीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वे आल्यामुळे एक रेल्वे आणि महामार्ग एकमेकास पूरक झालेले आहेत आणि एकमेकास पूरक झाल्यामुळे इकडे आता हळूहळू वैद्यकीय विकास किंवा जे स्थानिक विकास आहेत त्याच्यादृष्टीने हे दोन्ही गोष्टी आम्हाला पूरक ठरणार आहेत आणि आता तसं बघितलं तर आमचा जो मा इकडचा हे आहे त्याला समुद्रकिनारा आहे तिथे पूर्वी वेंगुर्लासारख्या ठिकाणी म्हणा का विजयदुर्गसारख्या ठिकाणी म्हणा किंवा देवगडसारख्या ठिकाणी म्हणा पूर्वी के हे बंदरं होती पण ती आता काही कारणास्तव ती बंद झालेली आहे गाळानी भरलेली आहेत आणि ती जर आता त्यांनी ओपन केली किंवा ती तर त्यांनी परत विकसित केली तर महामार्ग रेल्वे आणि जलमार्ग आणि नंतर आणि आता नवीन सिंधुदुर्गामध्ये एक एअरपोर्ट पण झालेलं आहे छोटं डोमेस्टिक एअरपोर्ट झालेलं आहे एक त्यामुळे चारीही जलमार्ग हवाई मार्ग आणि भूपृष्ठ मार्गावरून जर सिंधुदुर्ग इतर श देशाशी जो देशाशी जोडला देशाच्या इतर भागाशी जोडला गेला तर ते फार सोयीचा आहे आणि त्याच्यामुळे रहिवाशांना आमच्या सिंधुदुर्गात राहणाऱ्या रहिवाशाना फार महत्वाची मदत झालेली आहे आणि अजूनही होईल आता हळूहळू सुधारणा होत जातील आता काही गोष्टी ह्या रस्त्यांमुळे म्हणा किंवा या रेल्वेमुळे म्हणा ह्या ह्याच्यामुळे आलेल्या आहेत त्यामुळे ह्या र रहिवाशांना निश्चित त्याचा वापर होईल